सुदर्शन मोटर्समधून बोलत आहात का सर मला कार बाय करायची होती आपल्याकडे कोणच्या कोणच्या कार अव्हलेबल आहेत आच्छ मला अशी पाहिजे होती की माझ्या फॅमिलीला कम्फटेबल हवं नवीन फीचर्सचे आहे का

काही बस सहा सहा सातपर्यंत हो काही कमी नाही का त्यामध्ये माझं बजेट सातपर्यंत आहे

ते पण जास्त झा ते पण जास्त झाले ना पन्नास हजार जास्त जे जातात न माझं बजेट तेवढं नाही आहे त्यामधे फिचर्स काय काय आहेत

ओ खे आणखी त्यात अच्छा ठीक आहे ना आणखी त्यामध्ये कलर्स कोणते कोणते येतात आं तरी पण कलरच्या हिशोबानी प्राईसेस कमीजास्त होतात का की सेमच राहतात आम्हाला बॅक ब्लॅकमध्ये हवी होती अच्छा तर ठीक आहे न तसं मी तुम्हाला शॉपमधे येऊन विजिट करते मग बघू आपण ओ के सर थँक्यू उद्याला येते न मी मॉर्निंगला अकरा वास्तेपर्यंत ओ के ओ के थँक्यू